हिरो होंडा स्क्रूटी पे लूना ॲक्टिवा जुपिटर टाटा इंडिका टाटा पंच बजाज ॲटो महिंद्रा थार हीरो डिलक्स होंडा सिटी इनोवा